ओ हो कधी कधी मी माझ्या मित् मैत्रं मैत्रिणींना भेटण्यासाठी त्यांच्यासाठी काय पंक्तीसुद्धा लिहिते किंंवा मला जर माझ्या मूडच्या हिशेबाने कधी म्हणजे दृश्य चांगलं लागलं आहे त्यांच्यासाठी तर मी त्यांच्यासाठी काही पोयम्सी किंवा काय असं सुचते जे मी माझ्या मनाने नाही तर कुठे सोशल मीडियावर बघितलेल्या प्लॅटफॉमवर जर मला आवडलं तर मी तेही सुद्धा त्यांना ऐकवते आणि असे जर मनाला कधी लोकांच्या वागण्याने किंवा त्यांनी काही गोष्टी चांगली किंवा वाईट केली असेल ना तर त्यांच्याबद्दल लिहिणं म्हणजे आवडतं कारण ती गोष्ट लिहिल्यानंतर माझ्या मनाला एकदम असं तृप्त वाटतं की मी त्या गोष्टीचा राग तर नाही काढला ना दुसऱ्यावर म्हणून ती गोष्टीचा राग न काढता मी ते सगळं वहीवरती लिहून पानानी पानावर लिहून माझं मन मोकळं करते आणि जे अगदी जे मला खूप आवडतं नी माझं मन मोकळं होऊन जातो मला अशा गोष्टीचं काय जास्त त्रास सुद्धा होत नाही